रंगकामाबरोबरच मी पेन्सिलचं रेखाटनसुद्धा करते ण खरं तर रे पेन्सिलच्या रेखाटनापेक्षा मी पेंटिंगं जास्त करते पेन्सिलचं रेखाटने करायला आवडतं मला पण त्या तो सारखेपणा यायला पाहिजे हाताने पेन्सिल नीट व्यवस्थित फिरवता आली पाहिजे किंवा कुठे डार्क कुठे कमी जास्त हे प्रमाण त्याचं छान दिसलं तरच ते चित्र सुंदर दिसतं पेंटिंग करतानाही थोडं फार बहुत का कडा गेला कुठे तरी आपल्या दुसऱ्या कलरने आपण बॉर्डर करू शकतो साईज कमी जास्ती झाला तरी तो वाढवू शकतो साईज हा थोडा मला फरक जाणवतो पेंटिंगचं चित्र हे मला सोपं जातं मग रेखाटन करताना चित्रच अतिशय सुंदर दिसतं ते पण निश्चितच त्यात थोडी सुबकता असणे आवश्यक आहे